मला सांगू शकतोस का की मराठी नाटक किंवा चित्रपट आहेत त्याबद्दल तुझं काय मत आहे आणि तुला कोणकोणते नाटकं आणि चित्रपट आवडतात मराठीमध्ये

च चित्रपट मराठी नाटक मराठी वेबसिरिज याबद्दल जास्त लोकांमध्ये अवेअरनेस येतो आहे तसे ते जास्तीत जास्त इंटरेस्ट घेऊन बघत आहेत